ठीक आहे सर मी लहानपणी जेव्हा बालवाडीत होते तेव्हापासून मी कुकिंग करायला शिकले मी हळूहळू हळूहळू कुकिंग करायला शिकले फस्ट मी कांदा टामॅटो चिरायला शिकले लहानपणी एक माझ्यासोबत इन्सिडंस झाला होता म्हणजे मी ना म्हणजे कांदा कापताना हात माझा कापला होता तर तेव्हापासून मला कांदा कापण्याची खूप भीती वाटते पण मी आता कांदा कापायला शिकले आहे मग आता मी चांगलं जेवण बनवू शकते मी लहानपणापासून आतापर्यंत वेगवेगळ्या डीशेश शिकले आहे वेगवेगळे पदार्थ बनवते वेगवेगळ्या स्टेटमधले पदार्थ देखील मी बनवू शकते व पुस्तकांमध्ये किंवा इंटरनेटवरती वगैरे बघून मला लहानपणी माझ्या माझी मम्मी आणि माझा मामा येणार होते घरी आणि तेव्हा मी माझ्या आजोबांसोबत राहून एक म्हणजे भात बनवला होता तो पण कणी तांदूळ असतात ते बारीक असतात त्यांचा भात बनवला होता माझी मम्मीने मला माझ्या मम्मीने मला म्हणजे खूप म्हणजे खूप माझी तारीफ केली होती की खूप छान बनवलास पण तेव्हा मला येत नव्हतं पण मी ट्राय केलं नंतर नंतर मी हळूहळू बनवायला शिकले नंतर मग मी सातवीमध्ये असताना एक मूवी होती सूर्यवंशम त्याच्यामध्ये पिठी भात असं म्हणून त्यांनी बनवला होता त्याच्यात बघून मी तो पिठी भात बनवायला शिकले पहिल्या वेळी तो इतका खास बनला नव्हता पण नंतर नंतर तो ठीक बनला त्यामुळे आता मी खूप छान पिठी भात बनवू शकते त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर खरी माझी कुकिंगची सुरुवात झाली त्याच्यानंतर मी हळूहळू उकिंग करायला सुरवात केली माझी आजी जेव्हा फिरायला गेली होती आग्र्याला वगैरे तीर्थक्षेत्र करत होती ती तेव्हा तिने मला माझ्यासाठी कुकिंगचे बुक्स आणले वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रशकाची वाचनाची पुस्तकं आणली ती मला खूप आवडायची आवडायची म्हणून तिने सगळं आणलं माझ्यासाठी त्याच्यातून बघून मी वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या भात आमटी लोणची पापड हे करायला शिकले मी लहान असताना म्हणजे सातवी आठवीत असताना मी माझ्या आजीकडे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जायचे तेव्हा तिथे तिने मला पापड वगैरे बनवायला शिकवलं म्हणजे बटाट्याचे पापड तांदळाचे पापड असे वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवायला शिकवले ती आमच्याकडून लहानपणी खूप कामं करून घ्यायची ती सकाळी लवकर उठायची पापडाचं पीठ तयार करायची आणि आम्हाला पण उठवायची आणि घेऊन जायची वरती गच्चीवरती पापड वाळत घालायला नंतर एक दिवस खूप जोरात पाऊस आला होता आणि तिने आम्हाला आम्ही दुपारचं झोपलो होतो तिने आम्हाला उठवलं आणि आम्हाला तशीच ओढत ओढत वरती घेऊन गेली आणि सगळे पापड काढायला लावले आणि ते पापड काढता काढता आम्ही पूर्ण भिजलो आणि ते पापड देखील भिजले आणि नंतर मग आम्ही ते पापड आणताना माझ्या हातात ते सगळे मावत नव्हते पण तिने माझ्याकडे सगळी मोठी बुट्टी दिली आणि ती मी घेऊन खाली येत असताना पडली जोरदार आणि ते सगळे पापड खाली सांडले तेव्हा मला ती खूप ओरडली नंतर मग तिने शांत केलं आणि नंतर मग झालं सगळं तेव्हापासून मी खूप वेगवेगळे अनुभव एक्सपिरीयन्स केले आहेत म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे संकटं येतात कुकिंग करताना जसं की हात कापणं भाजणं भाजण्यावरनं एक आठवलं मी जेव्हा मम्मीसोबत पुरणपोळी करायचे ना तेव्हा एकदा ती पुरणपोळी खूप छान फुगलेली टमटमीत आणि मी मम्मीसारखं करायला जात होते तेव्हा माझ्या म्हणजे मी हाताने ती पुरणपोळी फुगलेली काढत होते आणि तेव्हाच अचानक ती माझ्या हातावरती फुटली आणि माझा हात इतका भाजला इतका भाजला मी रडायलाच लागले मग मम्मीने तेव्हा मला सांगितलं तू नकोच करूस तू बाजूला बस नंतर मग तेव्हापासून मी म्हटलं बाजूला बसेन पण नंतर नंतर मम्मी जेव्हा लास्टची एक पुरणपोळी ठेवायची तेव्हा ती मी करायचे आणि आता मी खूप उत्कृष्ट अशा पुरणपोळ्या करू शकते त्याच्यानंतर एक दिवस मी म्हणजे आमच्याकडे सुगीच्या दिवशी गाडग्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पूजा वगैरे कर केली जाते त्या गा राहिलेल्या गाडग्यांमध्ये ना मी असं कुकिंग करायचे चुलीवरती आणि माझ्या पप्पांनी माझ्यासाठी एक छोटीशी चूल बनवून दिली होती त्याच्यामध्ये मी स्वतःच आग लावायचे पण मला येत नव्हती म्हणून माझा भाऊ लावून द्यायचा नंतर आम्ही दोघं तिथे कुकिंग करायचो माझ्या भावाने आग लावून दिली की मी त्याच्यावरती मडकं ठेवायचे त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे ते छोट्याशा मडक्यामध्ये छोटासा भात बनवायचे दुसऱ्या मडक्यामध्ये छोटीशी आमटी आणि ती जे असं प्लेट असते नं वरती हां त्याच्यावरती मी चपाती किंवा भाकरी बनवायचे आणि ती भाकरी मी त्याच ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये चुलीवर ठेवून भाजायचे आणि मी आमच्या घरातल्या प्रत्येकांना एक एक करता भात थोडीशी आमटी थोडीशी भाकरी असं करून सगळ्यांना थोडंथोडंसं दिलं सगळ्यांनी माझे खूप लाड केले तेव्हा मी एक शिकले की चुलीवरती जेवण केवढंही करा तुम्ही जास्त करा किंवा कमी करा ते उत्कृष्ट असं बनतंच तेव्हापासून मला चुलीवरचं जेवण देखील येऊ लागलं त्यानंतर मी आता म्हणजे आता माझ्या कॉलेजचे दिवस सुरू आहेत त्यामुळे मी जास्त काही कुकिंग करत नाही पण अधेमध्ये मी माझ्या भावाला सगळी कुकिंग शिकवते मी स्वत कुकिंग करते नंतर कुकिंग करते आणि मी माझ्या भावाला प्रत्येक गोष्ट शिकवली आहे उदाहरणार्थ काय तर कोबी मंचुरी बनवणं चिकन सिक्स्टी सिक्स्टी फाय बनवणं पुन्हा पीठ कसं तयार करायचं मी एक अनुभव सांगते माझा मी हल्लीच म्हणजे अकरावी बारावीमध्ये कुकी म्हणजे केक बनवण्यासाठी स्टार्ट केलं होतं पण मी केक बनवले दोन चार बनवले केक सगळं माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी सामान पण आणून दिलं पण थोड्या दिवसानी माझं कॉलेज सुरू झालं त्यामुळे माझं केक बनवणं देखील तिथेच बंद झालं त्यानंतर आता मी केक बनवू शकते पण आता माझ्या कॉलेजच्या वेळेमध्ये मला इतका टाईम नाही भेटत की मी ते सगळं बनवून विकू शकेल आणि त्याच्यासाठी खूप जास्त मालमत्ता पण लागते त्यामुळे ते सगळं शक्य नाही होत आता पण मी बनवेन